ममता ताई अ मंदिरात जाते आहे का रिकामपण आहे का दरवेळीच्या बरं साईबाबाच्या चला आहे आणखी ममता मामी आहे सोनू मामी आहे हा हो डबे पण घेऊन जाऊ आणखी हा हो होते ना आणखी पैदल चलता का म्हणजे की याटो करता हा दूर आहे ना खूप तरी म्हणून बरं चला हा हे हे येत होती आणखी मंगलावहिनी पण येत होती म्हणून जाऊ न मग हा हो म्हणून हा पैदल गेल्यापेक्षा बरोबर हो डबे वगैरे नेऊ बरं हा भूक लागते न दूर आहे तर हा हो बोलून घ्या न याटोवाल्याशी जाऊ न आणखी पण जाऊ न एका मंदिरात एक साईबाबाच्या जाऊ आणखी जाऊ एका हा हा ठीक आहे